अंधश्रद्धा हा भारताच्या लोकांचा एक अविभज्य भाग आहे आणि काही ठिकाणी त्यावर ठामपणे विश्वास ठेवला जातो मी आणि माझ्या आसपासचे काही लोक अंधश्रद्धा आणि त्या परंपरा यांच्या विश्वासावर आधारित काही उदाहरणं सांगतो तुम्हाला एक म्हणजे साधू संतांची पूजा आणि त्यांच्या आशीर्वाद काही लोक असे मानतात की साधू आणि संतांची पूजा केल्याने त्यांना विशेष प्रकारची ऊर्जा भेटते आणि त्यांचे आशीर्वाद घेणाऱ्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध होते ह्यावर ठाम विश्वास असतो की साधू संतांचा आशिर्वाद घेतल्याने संकटं येत नाही पण माझा ह्यावर विश्वास नाही असे अनेक लोक आहेत जे साधू संतांची पूजा करता आणि त्यांच्या आशीर्वाद घ्यायचा प्रयत्न करता तसेच नजर लागणे कधीकधी काही लोक नवजात बाळाला आणि नव्या घरातील लोकांच्या वाईट दृष्टीकोनापासून बचाव करण्यासाठी तांदूळ आणि लिंबू लसूण वापरतात आणि त्यांची नजर काढतात त्यांना वाटते की नजर लागल्याने आपण आजारी होईल आणि आपल्यावर काही हानी होईल त्यापासून बचाव करण्यासाठी ते उपाययोजना करणं सोडून त्या व्यक्तीची नजर काढण्याचा प्रयत्न करतात तसेच काळजी आणि मू जन्म मृत्यूसंबंधी अंधश्रद्धा पाळतात काही लोक मृत्यूच्या नंतरच्या जीवनावर ठामपणे विश्वस ठेवतात जसं की एखादा माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला शांती भेटेल म्हणून काही विशेष धार्मिक विधी आणि पूजा केले जातात तसेच जन्माच्या वेळी बाळासाठी काढले जाणारे काही धार्मिक आणि पारंपरिक प्रथादेखील असतात तेही लोक अनेक पाळतात तसेच कुंडली आणि नक्षत्रांचा प्रभाव असे ही काही गोष्टींवर लोक विश्वास ठेवतात लोक ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित भविष्य वर्तमान पाहण्यावर विश्वास ठेवतात त्यांचा विश्वास असतो की ग्रहांचा प्रभाव आपल्या भविष्यावर पडतो आणि जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो आणि म्हणूनच त्यांच्या जन्मकुंडली आणि कुंडलीच्या आधारावर जीवनाची दशा ठरवली जाते तसेच स्नान आणि पवित्रतेचे समज काही लोक खास प्रकारच्या स्नानांचा आणि झाडांच्या पानांनी स्नान केल्यावर शरीर शुद्ध होईल आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल असे त्यांना वाटते तसेच ते खूप प्रकारचे उपास करतात जेणेकरून त्यांच्या आयुष्य त्यांना सुखी होईल असे वाटते पण ही एक अंधश्रद्धा आहे अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवण्याचे कारण अनेकदा संस्कृती परंपरा आणि सामाजिक वातावरणही असते ह्यावर संवाद साधून आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांच्यावर बदल केला पाहिजेल आणि त्यांना या अंधश्रद्धेपासून दूर केले पाहिजे असे मला वाटते